शालेय अभ्यासक्रमामध्ये जरी धर्माचा काही विशेष अभ्यास नसला तरी घरच्यांपासूनच घरी जी आमच्यावर संस्कार झाले किंवा समाजामध्ये आम्ही जे आजूबाजूला बघतो किंवा आमचे सण उत्सव ह्यामधून आम्ही जे काही शिकतो संस्कार घेतो की आपला धर्म तर सांभाळा दुसऱ्याच्या धर्माचा पण आदर करा त्यामुळे हा गोष्टींचा खूप प्रभाव आहे की यामुळे जे संस्कार आमच्यावर झाले त्यामुळे अतिशय नकळतपणे आमच्यावर धर्माचं शिक्षण आणि धर्माचे संस्कार झाले